हां हो बोला

आम्हाला जरा तुमच्या भागात नाही असं आम्ही फायनल झालेलं नाही पण बघायचं आहे प्लॉट जास्त करून प्लॉट जास्त करून प्लॉट तरी एक दोन हजार तरी निदान काय रुरल अर्बन दोन्हीकडं आम्हाला घ्यायचं आहे इन्व्हेस्टमेंट पण थोडं घ्यायचं आहे थोडं राहायला घ्यायचा आहे

म्हणजे

बरं तरी

नाही नाही आम्हाला हा पूर्व पश्चिमच पाहिजे प्लॉट हा पूर्व पश्चिमच पाहिजे म्हणजे पू शक्य तेवढं पूर्वेला रस्ता असलेला अधिक चांगला हां हां हां हां

हो हो हो हो

आमची रिक्वायरमेंट तुम्हाला सांगतो दोन हजार साधारण दीड हजार दोन हजार एवढे पूर्व पश्चिम पाहिजे ए ने झालेलं पाहिजे हां काय प्राधिकरण वगैरे काय असेल ते परवानग्या सगळ्या पाहिजेत आणि तुमच्या लोनची काय स्कीम आहे का

हां हां हां हां बरं

हो होय होय मग दर

कायतरी आणि नाही आत्ता तरी काय ग्रुपमध्ये नाही आहे प्राथमिक काय तुमच्या आता चालू आहे चर्चा पण अजून ग्रुप काय बनलेलं नाही

बजेट आमचं काय पाच सहा लाख रुपये दहा लाख रुपये जास्तीत जास्त दहा लाख शेवट हां हां असं आम्ही म्हणतो हो शिवटी काय बोला व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होणारच ना हां तेच की पुन्हा खडकाळ आहे का काळवट आहे ते बघाय लागेल हां हां

हां

बरं तेच आणि ते पुररेषा वगैरे काय काय सगळं ते मिळवलं आहे का ते हां हां हां

चालेल ठीक आहे मग मी याला तुम्हाला एक दोन दिवसात कॉन्टॅक्ट करतो परत हां हां करतो करतो ओके